तसं जर म्हटलं तर माझ्या जिल्ह्यात म्हणजे ज्यावेळेस हनुमान जयंती असते त्यावेळेस जत्रा भरते आमच्या गावात आणि ती खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे जे ही काही भक्त वगैरे लोक असतात ते येतात दुरुनदुरुन गावात दूरदूरच्या स्थळापासून येतात आणि इकडे फक्त मारुतीच्या दर्शनाला येतात तर ही खूप मोठी भक्ती आहे लोकांची आणि त्याच दिवशी ज्यादिवशी म्हण दोन दिवसांचीच जत्रा असते पण तो खूप मोठा असा सण असतो म्हणजे ज्यांनी जो मारुतीचा प्रतीक आहे म्हणजे त्या गावात माझ्या तर ते आमच्या पूर्ण गावाला लाइक त्याचं भान होते त्याची जी वाइब येते आपण म्हणतो आणि त्यानंतर मग महाप्रसादही असते ज्या ज्याकडनं जे जे म्हणजे गरीब लोक असतात किंवा ज्यांना जास्त जेवण भेटत नाही त्यांना ती खूप मो एक चांगली संधी असते त्यांना जितकं पाहिजे ते तितकं खाऊ शकतात मन भरून पोट भरून आणि ती एक देवाची खूप चांगली कृपा आहे त्यानंतर जर म्हटलं तर मग महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे खूप साऱ्या दुरुनदुरुन अकोल्यात खूप साऱ्या जागावरुन किंवा जे आजूबाजूचे गावं आहेत तिकडून महादेवाची मूर्ती घेऊन मोठीमोठी मूर्ती अशी खांद्यावर उचलून लोक आणतात इकडे आपलं जे राजराजेश्वर मंदिर आहे तिकडे त्याची तिथपर्यंत आणतात सगळे जण आणि इतकी गर्दी असते तसं म्हटलं तर जो आपला सोमवार असतो त्यादिवशी जे सोळा सोमवरचे व्रत असतात बहुतेक तर त्यादिवशी इतकी गर्दी असते लोक इतकी भक्तीक असतात म्हणजे त्यादिवशी सगळेजण येतात फक्त राजेश्वराच्या दर्शनाला काही लोकांच्या अंगात साप वगैरे घुसतो आता ते खरंच घुसते की अॅक्टिंग करतात ते तर त्यांनाच माहिती पण ती त्यांचं तसंच म्हण म्हणे त्यांचं डायरेक्टली हे म्हणणं असते की आम्ही खूप मोठे असे भक्त आहोत महादेवाच्याप्रती त्यांचा जो पूर्ण समावेश आहे त्यापासनं ते माहिती होते की किती किती भक्ती करतात ते किती चालतात त्यांच्या मार्गावर असे काही आहेत आणि मग पंढरपूरची वारीसुद्धा येते पांडुरंगाला कोणी कसं काय विसरू शकते पंढरपूरच्या वारीत बरेच लोक सहभागी होतात म्हणजे इतका आनंदित माहोल होतो त्यादिवशी आणि सगळीकडची जी भक्त असतात ते येतात दुरुनदुरुन ह्यांच्या वारीत सामील होतात व त्यांच्यासोबत जे टाळ वगेरे असतात ते वाजवतात जे काही नृत्य असतो त्यांचा तोसुद्धा करतात आणि इतका उत्साहित माहोल होतो म्हणजे तो वर्षभर आठवण ठेवण्यासारखा पूर्ण पर्यावरण बनून जातो त्यावेळेस आणि आखरीचं म्हटलं तर मग आपली गजानन माऊली त्यांना कोणी कसं काय विसरू शकते त्यांचीसुद्धा वारी निघते आणि ते संक गजानन कोणचा तरी दिवस आहे वाटते हं तर त्यादिवशी निघते त्यांची वारीसुद्धा आणि लोक दर्शनाला येतात त्यांचा एक मोठासा कार्यक्रम असतो कार्यक्रम म्हणजे त्यांचं दर्शन सगळ्यांना भेटलं पाहिजेत म्हणून एका मोठ्या जाग्यावर येतात आणि प्रसाद म्हणून ते खिचडी देतात जे की खूपच म्हणजे स्वादिष्ट असते तर असे हे काही फेस्टिवल्स आपण म्हणू शकतो किंवा उपासना वगैरे आहेत परंपरा जे की चालतच आलेल्या आहेत आणि खूपच चांगली गोष्ट अशी पूर्ण वर्षभर आठवण ठेवणारी आहे ही